हो हो मी देवयानी टेक्सटाईलमधनं बोलते आहे कपड्यांच्या दुकानातून नमस्ते मॅडम काय करू शकतो आपली सेवा अच्छा मॅडम आता आपल्याकडे की नाही दिवाळीसाठी वेगवेगळ्या व्हेरायटीजमध्ये कप खूप सारे व्हेरायटीजचे कपडे आलेले आहेत आणि दिवाळीचा की नाही एक ओकेशनल सेल पण लागलेला आहे आपल्याकडे तर वेगवेगळ्या व्हेरायटीजमध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या साड्या आलेल्या आहेत वेगवेगळ्या पॅटर्नच्या जरीकाठाच्या आलेल्या आहेत सिल्कच्या आलेल्या आहेत बनारसीमध्ये आहेत पैठणीमध्ये आहेत बनारसी साडी आपल्याकडे आठशे रुपयापासून सुरुवात झालेली आहे तर ती मॅक्झिमम रेंजपर्यंतची आहे आणि खूप सुंदर सुंदर कलर त्यामध्ये आलेले आहेत आपल्याकडे अच्छा तुम्हाला कुठला कलर लागेल त्याच्यामध्ये अच्छा पिंक आणि ग्रीन कलर ठीक आहे चालेल आहेत आपल्याकडे पिंक आणि ग्रीन कलर दोन्ही पण अव्हेलेबल आहेत आपल्याकडे हो हो आत्ता खूप छान नवीन पॅटर्नमध्ये लेहेंगे आलेले आहेत हां अच्छा हो भेटून जाईल तुम्हाला लेहंगा पण भेटून जाईल खूप छान व्हेरायटीजमध्ये आलेला आहे आणि डिजाईन पण खूप छान आहे त्याची आपली शॉप जी आहे ही दहा वाजेपासून तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सुरु असते आणि आपली जी शॉप आहे इथे अकोल्यामध्ये गांधी मैदानच्या अगदी समोरच आहे क्रीडा मैदानच्यासमोर आहे तर तुम्ही तिथे हां कोणत्याही वेळेमध्ये येऊन व्हिजिट करू शकता

हो हो जे तुम्ही मला साड्या सांगितल्या मी त्या काढून ठेवते आणि त्याचं जे बिल आहे एक साधारणत अडीच हजाराच्या जवळपास होते आहे हां तर तुम्ही मग हे बिल जे आहे इथे शॉपमध्ये आले तर मग इथेच मग तुम्ही कॅशमध्ये पण करू शकता किंवा मग ऑनलाईन पण करू शकता हो हो चालेल ठीक आहे थँक्यू मॅम